हो ट्रेनचं वर्णन करायला खूप मजा येते कारण ट्रेनमध्ये सीट्स म्हणजे बसायची जागा असते काही डब्यामध्ये सलीपर बरत असतात वरची मदली आणि खालची लोक झोपायला त्या वापरतात इंजन हे ट्रेनच हृदय आहे ते मोठं आवाज करत आणि संपूर्ण गाडी ओढतं ट्रेन चालताना त्याचे चाके काटक टकटक असा आवाज करतात जो ऐकायला खूप छान वाटतो ट्रॅक म्हणजे लांबचा लोखंडी रस्ता ज्यावरून ट्रेन धावते मी एकदा ट्रेनने पुण्याहून नागपूरपर्यंत प्रवास केला होता खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहायला खूप छान वाटतं स्टेशन वर चहा प्येत बसणे सगळा अनुभव वेग वेगळाच असतो ट्रेनचा प्रवास म्हणजे मजेत लोक भेटतात आणि खूप काही शिकायला मिळतं ट्रेनने प्रवास करायला खूप आवडतं